इथली वार्षिक जत्रा नवरात्र अश्विन प न महिन्यातलं नवरात्र जे असतं देवीचं शारदीय नवरात्र त्यातल्या ललिता पंचमीला असते इथे ललिता म्हणजेच टेंबलाबाई म्हणजेच त्र्यंबोली तर ती त्र्यंबोली तिकडे रुसून तोंड करून पूर्वेकडं तोंड करून बसलेली आहे आणि महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई तिच्या तिची बहीण आहे ती आणि ती रुसून बसली आपली बहीण म्हणून तिची समजूत काढण्यासाठी जाते आणि त्यावेळेला तिला मग ती सगळं साडी चोळी वगेरे घेऊन जाते मग अंबाबाईची पालखी जेव्हा देवळातून त्र्यंबोली यात्रेच्या ठिकाणी जाते त्र्यंबोलीच्या देवळाकडे टेकडीवर त्यावेळेला तिच्या पालखीला मोठ्ठ्या मोठ्ठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात पाय पायघड्या घालून तिला तिथे नेतात तिथे एक कुमारिका ठरलेली असते गुरवाघरची तर त्या कुमारिकेच्या हाती त्रिशुल देऊन तिथे राक्षसरूपी कोहळा फोडला जातो त्या कोहळ्याचा तुकडा प्रसाद म्हणून घेण्यासाठी कारण देवीने कोहळा फोडला म्हणजेच राक्षसाचा वध केला असं समज आहे आणि त्या कोह देवीने फोडला मग त्याला देवीचा स्पर्श झाला म्हणून त्या कोहळ्याचा प्रसाद घेण्यासाठी लोकांच्या अगदी झंबड उडते लोक तिथे भांडतात आणि य नंतर मं त्र्यंबोलीची यात्रा मोठ्या प्रमाणात तिथे भरलेली असते तिथे खाण्याचे पदार्थ असतात मोठे मोठे पाळणे असतात विविध वस्तू विकायला येतात त लांबून लांबून लोक तिथे अगदी लाईन लावून दर्शनासाठी येतात अशी ती यात्रा मोठ्ठ्या स्वरूपात असते आणि खूप लांबलचक रस्त्यावर संपूर्ण रस्ता बंद करून तिथे त्या त्र्यंबोली यात्रेसाठी गर्दी जमा झालेली असते विक्रेते बसलेले असतात अशी मोठ्ठ्या प्रकारची तिथे जत्रा भरते